आमच्या भागात कुपोषण ही समस्या तर नाही आहे आणि सर्व लोकांना इथे शुद्ध पाणी पोषक आहार हा मिळतोच आहे पण म्हणजे ही समस्या जी आहे ती कशामुळे उत्पन्न होते की लहान मुलांना टायमावर जेवण मिळत नाही किंवा लहान मुलांना आयोडीनयुक्त जेवण मिळत नाही त्यामुळेही मुलं कुपष कुपोषित होतात या गोष्टींमुळे या सर्व गोष्टी होत आहे आणि आपण म्हणजे मी माझ तरी सरकारला एवढं म्हणणं आहे की त्यांनी त्या मुलांसाठी तरी काहीतरी अरेंज करावं त्यामुळे ते मुलं आजारी पडणार नाही आहेत